मी मी घरी शिवणक्लास झालेला आहे शिवणकाम करते आणि माझा व्यवसाय पिको फॉलचा आहे आणि माझा पिको फॉलचा व्यवसाय खूप चांगल्या तऱ्हेने चालतो आणि त्याच्यात मला पिको फॉलमध्ये खूप फायदा आहे आणि बाक त्या पिको फॉलमध्ये खूप फायदा असल्यामुळे माझं खूप चांगलं व्यवसाय सु सुरू राहते आणि तो कायमचाच मा माझा दर महिन्याला कंटिन्यू वाढत राहते आणि त्याच्यात मला खूप हे खूप फायदा आहे मला या पिको फॉलमध्ये आणि मला खूप करण्यात योग्य वाटते